कोणते सामान पाहिजे

आमच्याकडे सर्वच आहे तेल आहे हो तेल आहे साबण आहे शँपू आहे अगरबत्ती पुडे डाळ तांदूळ सगळं हा

आमच्याकडं सर्वच आहे हां हां साखर आहे शंभर रुपये

मुरमुरे वीस रुपये एक पॅकेट

पुडे बरं दहा रुपये एक दहा रुपये एक

बरं तेल तेल पण आहे आमच्याकडे एकशेवीस रुपये किलो रुपये किलो आणखी हां साखर किती

डाळ आहे तुरीची डाळ आहे मसुर डाळ आहे हो चांगल्या क्वालिटीचंच आहे मॅडम चांगल्या क्वालिटीचं आहे हां घरपोच सेवा आहे मॅडम

नाही आमच्याकडे एकदा घेऊन तर पहा आमच्याकडे घेऊन पाहा सगळा ओरिजिनल माल आहे एकदा घेऊन पाहा नंतर परत परत येतान तेल सोयाबीन आहे सुर्यफुल आहे शेंगदाणा तेल आहे बरं बरं सगळीच कॉलिटी छान आहे कोणत्या शांपू लागतो

बरं बरं दोन हजार

नाही काही कमी होत नाही मॅडम काही नाही कमी होत आता मालाचे रेट वाढले आहे मॅडम नाही गरीब आजकाल कोणी नाही आजकाल गरीब कोणी नाही हो नाही आजकाल मालाचे रेट वाढले आहेत आम्हाला पण तिकडून आणावं लागते आम्हाला काही भेटलं पाहिजे त्याच्यामध्ये ठीक आहे